अकोला जिल्ह्यातील मुख्य पिकं अकोला जिल्ह्यामध्ये कापूस सोयाबीन अन् हरभरा आणि गहू गहू हा अकोल्यातील मुख्य पीक नाही म्हटलं जात पण अकोल्यातील ते ही आहे सोयाबीन हरभरा आणि कापूस म्हणजे हि तीन मुख्य पीकं आहेत आणि यांचा सर्वात मागणी जर होत असेल ते म्हणजे सोयाबीनची तर सोयाबीन कसं हाय सोयाबीनची सर्वात जास्त जी वनक्षमता आहे ती अकोल्यामध्येच आहे असं मला तरी वाटतं आहे आणि त्याचा वापर हा प्रकृतीचे हिशेबाने जर म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे सोयाबीन सोयाबीन हा एक कडधान्याचा प्रकार आहे आणि त्याच्यापासून तेल उत्पादन कशा पद्धतीनं होईल ह्याच्याकडे जास्त हे असतो आणि ही जे पाककृतीसाठी सारी जो उपयोग होतो तो पण तुम्हालाच माहीत आहे याच्यामध्ये कडधान्य तांदूळ गहू ही जी आहे ना ही याची मागणी बाजाराच्या म्हणजे बाजारात जशी प्रक्रिया राहील त्यानुसार मागणी होते आणि याच्यासाठी जी म्हणजे ही लागते तसं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे भाजीपाला ही जी आहे ही पिकं शक्यतर कमी प्रमाणात घेतली जातात कारण पाण्याची पाण्याची जी व्यवस्था आहे ती कमी प्रमाणात आहे आणि वरच्या पाण्याच्या भरवश्यावर म्हणजे पिकं घेतली जातात त्याचे तीच मुख्य म्हणून बाजारपेठेला जातात आणि त्याचीच बाजार मागणीनुसार पेरणी केली जाते